हॅलो नमस्कार मी शेळके बोलतो आहे मला थोडंसं ते सोलारविषयी माहिती पाहिजे होती की बाबा त्याचं नेमकं खर्च किती येईल त्याला शासनाचं काय अनुदान आहे का आणि असेल तर मग त्याचे प्रोसेस काय आहे आणि त्याच्यामुळं माझं वीज बिलामधे किती बचत होईल तर ह्या सगळ्याची मला डिटेल माहिती पाहिजे होती तर थोडंसं माहिती दिलं तर बरं होईल